मार्शल आर्ट्समध्ये वेगळेवेगळे टेक्निक्स असतात वेगळेवेगळे तंत्रे असतात याचा तुम्ही वापर करू शकता आत्मरक्षेसाठी आत्मरक्षा ही मू प्रमुख शिकवण असते त्याची मार्शल आर्ट्सची वेगळेवेगळे काता असतात वेगळे पंचेस नाईफ हँड्स वगैरे असतात त्याच्यात आणि जे माझं पर्सनल फेवरेट आहे ते काता आहे काता म्हणजे ॲक्शन असते एक काँबिनेशन ऑफ ॲक्शन असते त्याच्यात तुम्हाला कसं किक करायचं आहे कसं तुम्हाला डिफेंड करायचं आहे स्वत ला दुसऱ्यापासून हे सगळं शिकवलं जातं आणि त्याच्यात मग तुम्हाला वेगवेगळे स्टेजेसवर वेगळेवेगळे टेक्निक्स नवीन नवीन टेक्निक्स शिकवल्या जातात आणि त्याचं प्रशिक्षण दिलं जातं कशासाठी की तुम्ही त्या ते शिकून पुढची स्टेज खूप चांगल्यापणे शिकू शकाल अशी विभिन्न टेक्निक्स अव्हेलेबल आहे आणि त्या टेक्निक्सचा वापर आपण आत्मरक्षेसाठी करू शकतो